आम्ही स्वयंपाक करताना भाजीपाला फ्रेश धुतो हात धुतो आणखी सगळं नीटनेटकं आहे का एक्सपायर्ड आहे का हे चेक करूनच स्वयंपाक बनवतो आणखी जेवणाआधी आम्ही जी काही ताट आहे आमचे त्याचे आम्ही नमस्कार करते प्रार्थना म्हणतो देवासाठी तुकडा साईडला करून पाणी फिरवून आम्ही जेवरायला जेवायला सुरूवात करते आणखी हे आमचे रोजचे पालन करतो आम्ही